नृत्य म्हणजेच डान्स हा तर सगळ्यांच्याच आवडीचा विषय आणि आजकाल खूप लोक असे आहेत ज्यांनी याच्यामध्ये भविष्य घडवलं आहे आपलं करियर घडवलं आहे पण जर ग्रामीण भागात बघितलं तर आजही याला एवढे फारसे महत्त्व दिले जात नाही फक्त मनोरंजनाच्या दिशेनेच याला बघितलं जातं आणि जर शहरी भागात बघितलं तर ज्याच्या आवडीनुसार त्याच्या आवडीनुसार तो आपली कामे करत असतो आपला छंद निवडून त्याच्यात भविष्य घडवण्याचा प्रयत्नात एखादा असतो तसेच ज्यांना नृत्य आवडते त्यांच्यासाठी अनेक डान्स अकॅडमीज डान्सचे क्लासेस हे शहरी भागात उपलब्ध आहेत त्यामुळेच ज्याला खरंच डान्सची आवड आहे त्यामध्ये त्याला खरंच काही तरी व्हायचं आहे मोठं त्याच्यातून त्याला एक संधी निर्माण करायची आहे ते हे डान्स क्लासेस वगैरे जॉईन करून आपल्याला त्या कामामध्ये उत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच त्या डान्समध्ये ते सफलता भेटण्यासाठी प्रयत्नात असतात पण ग्रामीण भागात मात्र एवढी काही उपलब्धता नसते म्हणजेच हे डान्स क्लासेस डान्स अकॅडमी यांच्यामध्ये जाऊन ती नृत्य ती कला शिकून मग स्पर्धेमध्ये उतरणं हे ग्रामीण भागांच्या मुलांमध्ये एवढं बघितलं जात नाही कारण त्यांना फारसा सपोर्ट भेटत नाही भागांम ग्रामीण भागांमध्ये फक्त आधी एवढंच मानलं जाते की बाबा नृत्य हे फक्त मनोरंजनासाठीच आहे मग त्याचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ते उपयोगात आणले जातात जसं की जत्रांमध्ये दिवाळीमध्ये गणपतीमध्ये विविध ड्रान्सच्या स्पर्धा ठेवल्या जातात आणि मग ही ग्रामीण जे मुलं आहेत ती या स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि लोक सुद्धा ते बघायला येतात सो तेवढाच काय तो मनोरंजनाचा भाग ह्या स्पर्धांमध्ये बाहेरून सुद्धा येतात कारण त्यांना त्यांची कला दाखवण्याची एक संधी भेटत असते आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी सुद्धा ती एकच संधी असते की आपल्या गावामध्ये एखादा जर कार्यक्रम होत असेल एखादी स्पर्धा होत असेल डान्सची तर त्याच्यामध्ये भाग घेऊन खरंच बाबा आपल्याला काही येतं का ते दाखवून देण्याची एक प्रयत्न एक संधी असते तर त्याचमुळे ग्रामीण भागात डान्ससाठी एक करियर म्हणून बघितले जात नाही नृत्याकडे तर नृत्य हे फक्त मनोरंजनासाठीच अशी बाब सगळ्यांच्या डोक्यामध्ये बसलेली आहे